म्हणजे काय झालं की काचेचं जे गॅस शेगडी असते ती आम्ही मागवली होती पण ती गॅस शेगडी म्हणजे दिसायला तर खूप चकचकीत आणि छान आहे पण प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यावर गरम भांडं पडलं पटकन चिमटा ठेवला तर ते तडकायचा म्हणजे प्रश्न वाटतो आहे मला कारण त्याच्यामध्ये आणि डाग पण खूप पटकन पडतात म्हणजे आपलं जेव्हा स्टीलचा गॅस असतो ना शेगडी ती भरभर घासता येते धुता येते पुसता येते पण हे काचेचं फार सगळं नाजूक प्रकरण आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की नाही म्हणजे मी ऑर्डर केला गॅस नाही गॅस शेगडी पण मला नाही आवडली काचेची एकतर ती उचलून ठेवणं बायकांना धुवायला देणं हे सगळंच कटकटीचं आहे आणि दुसरं म्हणजे मला तडकायची भीतीच वाटते ती त्यामुळे माझं काही फार म्हणजे रेकमेंडेशन किंवा माझी पुरकता नाही आहे त्याला की ते घ्यावं गॅस काचेचा गॅस असं म्हणून मला ते नाही आवडलेलं प्रोडक्ट